सुधा मूर्ती या एक रिनाऊंड वेलनोन ऑथर आहेत त्यांनी त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंगमधून केलं आहे त्यांचे त्यांचे पती मिस्टर नारायण मूर्ती यांच्यासोबत त्यांनी इन्फोसिसमध्ये इन्फोसिसची स्थापना केली आहे सो अशी त्यांचे बरेच पुस्तकं आहेत आयुष्याचे हजार टाके आणि अशी भरपूर पुस्तकं जी त्यांनी दोन हजार बावीसपासून आत्ता पुढे प्रकाशित केलेली आहेत तर ह्या पुस्तकांमधून शिकण्यासारख्या गोष्टी अशा खूप आहेत ज्या ज्या वाचून मी प्रेरित झाले मी त्यांना अशी कधी पर्सनली भेटलेली नाही आहे कारण की असा योगच आला नाही पण त्यांचा टेल्कोमध्ये एक इंटरव्ह्यू होता तेव्हा त्याइं तो इंटरव्ह्यू आम्ही समोर पाहिला आहे म्हणजे त्या त्यांना समोर लाईक बाहेर एक स्क्रीन होती त्याच्यावरती त्या दिसत होत्या आणि इंटरव्ह्यूवर त्यांना प्रश्न विचारत होता त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी अतिशय प्रतिभाशाली अशी उत्तरं दिली त्यांनी ते उत्तरं देताना त्यांची खूप छान अशी छाप उठत गेली आमच्या मनावरती कारण की त्यांनी त्यांचे गोल्स त्यांचे जे काही क्वालिफिकेशन्स झाले त्यांनी आत्तापर्यंतचा प्रवास कसा केला याबद्दल सांगितलं या विषयी त्यांनी त्यांच्या ऑटोबा बायोग्राफीमध्ये लिहिलेलंच आहे पण तरी पण एखादी व्यक्ती स्वतःविषयी समोर सांगताना आणि बाहेर सांगताना ह्या दोन्हींमध्ये खूप जास्त फरक आहे आणि तो फरक तिथे मला थोडासा जाणून आला की माणूस जेव्हा स्वतः बोलत असतो तेव्हा तो त्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वतः फील करत असतो त्या त्याच्या आतमध्ये त्या गोष्टी म्हणजे जी बोलण्याची त्यांची पद्धत होती जी गोष्ट सांगत त्या होत्या त्याप्रमाणे त्या ते व्हिज्युअल करत होत्या सो जेव्हा माणूस पुस्तकामध्ये लिहितो तेव्हा पण तो व्हिज्युअल करूनच लिहितो बट पुस्तकामध्ये ॲज अ एक रीडर एक वाचक म्हणून जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या गोष्टी आपण स्वतःशी रिलेट करायचं बघत असतो परंतु जेव्हा त्या समोर स्क्रीनवर होत्या त्या गोष्टी सांगत होत्या तेव्हा त्यांना मंत्रमुग्धपणे होऊन मी ऐकण्याचं प्रयत्न करत होते सुधा मूर्ती या माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहेत कारण की म्हणजे माझं जे पुस्तकांकडे वाचण्याचं जे ॲट्रॅक्शन आहे हे त्यांच्याच एक सुईधागा म्हणून एक पुस्तक आहे त्यांचं त्यामधून मी त्यांच्या वाच त्यांचे जे लेखन आहे त्याच्याकडे इम्प्रेस झाले त्यानंतर मी बरेच पुस्तकं वाप वाचली बट सुधा मूर्तींच्या आयुष्यातले जे अनुभव आहेत त्या अनुभव मला स्वत वाचायला खूप आवडतात त्यांच्याकडून ऐकायला आवडतात मी त्यांचे बरेच पॉडकास्ट ऐकले आहेत इंटरव्ह्यूज ऐकले आहेत पण जेव्हा आपण एखाद्या माणसाला समोर बघतो आणि त्यांना जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ती जी तो जो अनुभव आहे तो खूप वेगळा असतो रादर दॅन की आपण त्यांना स्क्रीनवर बघतो आहे कारण की ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातले जे काही ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगत असताना आपण स्वत ऐकणं ही खूप वेगळ्या लेवलची गोष्ट आहे आणि त्यामुळे मला सुधा मूर्तींचं जे काही बुक्समधला इंटरेस्ट आहे किंवा त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं त्यानंतर त्या कुठल्या तरी कंपनीमध्ये कामालासुद्धा होत्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या त्यांच्याकडून आपण शिकू शकतो आणि मी आत्तापर्यंत पुस्तकं वाचण्यासाठी प्रेरित फक्त सुधा मूर्तींमुळे झाले आहेत असा कधी भेटण्याचा योग नाही आला पण खूप जवळून मी त्यांना पाहिले स्क्रीनवरती इंटरव्ह्यूज देताना टेल्कोमध्ये सो यस तो माझा खूप छान अनुभव होता एवढंच काही मी ते त्या अनुभवाविषयी बोलू शकेन थँक यू